हां बोला हां तेच ते मी म्हटलंच अजून काय आठवण होत नाही वाटतं हां बरं बरं कधी पण कधी जायचं आहे बरं बरं बरं पण मग कुठून कसं

बरं बरं बरं बरं बरं आणि कोण बरोबर दुसरं नाही ना

बरं बरं चालेल चालेल मग काय बरोबर करून न्यायचं कसं बाहेरच हे करायचं

बरं म्हणजे मुक्काम करायचा का तिकडं बरं चालेल पण त्यांना तिथं आधी कळवायला लागेल का

चालेल तस हां हो चालेल चालेल फक्त निघालात की फोन करा नक्की म्हणजे मग तशी तयारी आधी एक दिवस तरी चालेल चालेल

हो हो बरोबर चालेल चालेल हां लवकर निघायचं म्हणजे मग ट्रॅफिक नाही लागणार

हां हां हो हो निघता येईल चालेल चालेल

हो हां हां चालेल ठरवू मग

हो हरकत नाही चालेल चालेल चालेल अच्छा बाय